इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करण्यासाठी मी ॲटोमॅटिक भाषांतर वापरले आहे ते इतके अचूक होते मला अगदी जो पाहिजे आणि जसा पाहिजे होता अर्थ तसाच दिला मी गुगल मॅप्स गुगल मॅप्स तर सारखे वापरते जिकडे जायचं असेल पहिले सर्च करून गुगल मॅपवर टाकायचं आणि गूगल मॅप्स आपोआप आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात आजकाल कितीतरी लोक ॲटोमॅटिक भाषांतर आणि गुगल मॅप्स यूज करतात मोठ्या मोठ्या मीटिंग्जमधे जिथे एका देशाला दुसऱ्या देशाकडे प्रोडक्ट विकायचे असते त्यांचे ते तर अगदी ॲटोमॅटिक भाषांतराचा उपयोग करूनच बोलतात उदाहरणार्थ धरा मी आहे भारतीय आणि तुम्ही आहात अमेरिकन मला माझी राष्ट्रभाषा हिंदी येते आणि तुम्हाला ही इंग्लिश आणि मला इंग्लिश येत नाही मला माझा एखादा प्रोडक्ट तुम्हाला विकायचा आहे तर हे ॲटोमॅटिक भाषांतरामुळे मी जे काही तुम्हाला बोलत आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकू येईल हे शक्य आहे फक्त ॲटोमॅटिक भाषांतरामुळे आणि मी माझं प्रोडक्टही तुम्हाला विकू शकते तसेच गुगल मॅप्स आजकालच्या दुनियेत जिथे जागोजागी कन्स्ट्रक्शन झालेले आहे तिथून रस्ते शोधने म्हणजे कठीणच कठीण आहे अशा वेळेस आपल्याला कोणीतरी रस्ता दाखवलेलं असतं तर त किती बरं झालं असतं आहे ना आपल्याकडे गुगल मॅप्स ते किती अचूक आहेत गुगल मॅप्समुळे आज कितीतरी वेळ वाचला जातो ह्याला विचार त्याला विचार ह्याला पत्ता विचार डाव्या जायचंय उजवा जायचं आहे ह्याच्यातून आपल्याला मुक्ती भेटते खरंच गुगल मॅप्समुळे आपण जिथे जायचं आहे तिथे वेळेतही पोहोचू शकतो पुढे ट्रॅफिक आहे का पुढे काय झालेलं आहे हे सगळं समजतं आपल्याला कुठला रोड आपल्यासाठी लवकर नेईल कुठल्या रोडने आपण उशिरा जाऊ कुठल्या रोडला ट्रॅफिक आहे कुठल्या रोडला ट्रॅफिक नाही आहे हे सुद्धा आपल्याला गुगल मॅप्समुळेच समजते